नमस्कार मी आश्विनी भोज आजच्या भारतातील वाहतूक व्यवस्थेबद्दल थोडेसे सांगू इच्छिते आजची भारतातील वाहतूक व्यवस्था म्हणजे खरं तर खूप त्यावरती खूप निर्बंध आणणे आवश्यक आहे आणि इतर लोक त्या कार्यासाठी महत्त्व देत नाहीत हीच खूप खेद खेद करणारी गोष्ट आहे खरं तर लोक जे वेगवेगळ्या प्रवासांमध्ये जी अनिश्चितता किंवा व वेगवेगळे त्याचा योग्यरित्या पालन करत नाहीत ते सुद्धा एक आव्हानचं आहे कारण पालन न केल्याने त्याचे वाईट परिणाम हे स्वतःवर किंवा इतरा इतरांवर त्याचे वाईट परिणाम होतात हे ह्याची जाणीव असणे ही खूप आवश्यक आहे भारतातील वा वाहतूक व्यवस्थेमध्ये वेगवेगळे नियम नियमांचे पालन करणे त्यांनी दिलेल्या अटी नियम ह्या ह्यांचा अवलंब करणे खरंं तर देशातील लोक म्हणून खरं तर हे लोकांचे कर्तव्य आहे व त्याचे पालन करणे ही अनिवार्य आहे त्यामुळे इतरांनाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी